आमच्या येथे लग्न झालेल्या नववधूला आम्ही लग्नामध्ये खूप साऱ्या भेट वस्तू देत असतो त्यापैकी आम्ही त्यांना दागिने मो मोटर बाईक भांडे कपडे अशा प्रकारच्या भेट वस्तू देत असतो आणि आम्ही त्याला हुंडा पण देत असतो